मी पहिलीपासून तर चौथीपर्यंत पोलीस सर्व्हिस स्कूलमध्ये शिकेला आहे त्याच्यानंतर मी पाचवी ते दहावी निवरा हायस्कूल जळगाव जामोदमध्ये शिकलो आहे त्याच्यानंतर अकरावी ते बारावी मी जालना जिल्ह्यामध्ये शिकलो आहे आता मी बी एस सी अॅग्री करत आहे गोडे कॉलेजमध्ये बुलढाण्यामध्ये माझे मित्र मला खूप प्रत्येक ठिकाणी सपोर्ट करत आहे जास्त करून की धीरज मोरे हे मला प्रत्येक ठिकाणी प्रोत्साहन करत असतात अभ्यासापासून तर ग्राऊंड ग्राऊंडच्या ठिकाणी सर्व ठिकाणी स्वप्नील साळवे हेबी माझे खूप चांगले मित्र आहेत त्यांनी मला गाडी चालवायला शिकवलं होते तेही खूप छान मित्र आहेत तेबी मला प्रत्येक ठिकाणी जेवायला नेत असतात कुठं ना कुठं सचिन साळवे हे माझे मूळ हे माझे मं लहान भाऊ आहे ते सध्या पुली महाराष्ट्र पुलीसमध्ये आहे ते बुलढाणा ठिकाणी या ठिकाणी आहे जॉबला तिथे आता माझी इच्छा आहे की मी पण मोठं होऊन त्याच्यापणही मोठा अधिकारी पुलीस बनावा ही माझी इच्छा आहे